ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मला हा प्रश्नाचं उत्तर नक्कीच द्यायला आवडेल कारण कोविड हा सगळ्यांनीच फेस केला आहे आपण आणि खूप गोष्टी आहेत त्याच्यावरती बोलण्यासारख्या म्हणजे लाईक कोविड फक्त एक व्हायरस नसून त्याने या सगळ्यांचे आयुष्य बदलून टाकलं होते खूप जणांचे जॉब्स गेले खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या काही जणांचे बिजनेस लो झाले बट असंही झालं की आपण कोविडमध्ये खूप काही गोष्टी शिकलो खूप गोष्टींची आपल्याला व्हॅल्यूही समजली फॉर एक्झाम्पल तसं बघायला गेलं तर आता बघा जी मुलं आईवडलांशी किंवा कोणाशी बोलतही नव्हते त्या फेजमध्ये असं झालं की त्यांनाही आईवडील आठवले त्यांनाही आईवडिलांची गरज लागली मुलांनाही आणि आईवडलांनाही त्यामुळे एक ह्यूमन व्हॅल्यू म्हणतो ना मा माणसाची किंमत कळली ह्या सगळ्या फेजमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कोण को इतक्या जवळच्या लोकां मधलं व्यक्ती गमवले ना लोकांनी की हे कधीच कोणाला एक्स्पेक्ट नव्हतं की आपण ह्या व्यक्तीला इतक्या लवकर गमवू त्याच्यामुळे काही जणांची घरं कोसळली काही जणांची मनं कोसळली खूप साऱ्या गोष्टी आहेत कोविडवरती बोलण्यासारख्या मला असं वाटतं ना की हे अशा नॅचरल गोष्टी आहेत ना त्या नेहमीच आपण फेस करतो बट ही गोष्ट काहीतरी वेगळीच होती हे सगळं इमॅजिनेशनच्या परे होतं म्हणजे तुम्हाला तुमच्याच घरी रहायला आयसोलेट रहावं लागतं चौदा चौदा दिवस तुम्हाला तुमच्याच घरी जायला परमिशन घ्यावी लागते तुम्हाला साधं अप म्हणजे जे लोकं बिल्डींग्समध्ये होते त्यांचं तरी ठीक होतं दे आर सेफ ॲन आयसोलेटेड रूम्समध्ये होते पण जी लोकं धारावी सारख्या मोठ्या मोठ्या स्लम्समध्ये राहतात किंवा ज्यांची घरं खूप ॲटॅच आहे त्यांच्यासाठी खूप जास्त धोका होता त्यांच्या जीवाला धोका होता त्यामुळं जसं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कोव्हिडने आपल्याला चांगल्याही शिकवल्या वाईटही शिकवल्या आणि सगळंच म्हणजे आता कितीतरी काही केल्यास कितीतरी डिव्होर्सही झाले म्हणजे नवरा कमवतो बायको कमवते कामवाली घरात काम करते बट त्यावेळेस असं झालं की बायकोलाही काम येत नाही नवऱ्यालाही काम येत नाही आणि तुम्ही दोघं एका रूममध्ये जर तुम्ही सहा महिने असाल तुम्ही बाहेरच पडला नसाल ती जी एक मेंटल फ्रस्ट्रेशन असतं जे खूप हाय लेव्हलला गेलं होतं आणि अँपसोल्युटली प्रत्येकालाच प्रत्येकाचं टेन्शन असतं काही लोकांची इनिशियल लाईफ होती कारण जसं स्टार्ट झालं होतं जर कोणाचं चांगलं चाललं होतं बट कोव्हीडमुळे खूप खूप खूप जास्त नुकसानही झालं आहे आणि चांगलंही झालं आहे मी तर म्हणेन चांगलंही झालं आहे पण तसं बघायला गेलं तर एजुकेशन सिस्टममुळे खूप जास्त नुकसान झालं आहे मुलांचं इव्हन मी स्वतः कोव्हीड बॅचची आहे तर लोकांना असं वाटतं की म्हणजे आमच्याकडे स्किल्सच नाही आहेत किंवा आम्हाला काहीच येत नाही गेल्या गेल्या आधी तुम्ही विचारतात याना की तुमची बॅच कोणती आहे आम्ही सांगतो ट्वेन्टीट्वेन्टीवन दॅट इज नाईंटीन ट्वेन्टी ट्वेन्टी वन यू आर कोव्हीड बॅच यू आर नॉट एलिजिबल म्हणजे अशा गोष्टी आहेत ना ज्या लोकांना पटतच नाहीत आणि त्या मुलांचं एजुकेशन एकदम त्यांना हे वाटतं की नाही ह्या मुलांना काहीच येत नाही असं आहे बट ऍक्च्युली असं नाही आहे कोव्हीडमधल्या मुलांनाही अभ्यास केला आहे त्यांनीही खूप प्रॉब्लेम्स फेस केले आहेत असं नाही की प्रत्येकानी चांगला अभ्यास नाही केला केला प्रत्येकानी केला पण ज्यानं नाही केला ते नंतर भोगलं भोगत आहेत ऑब्व्हियसली भोगत आहेत त्यांना ॲडमिशन्स नाही मिळाले खूप गोष्टी खूप गोष्टी झाल्या आहेत खूप जास्त ड्रास्टिक चेंज आला आहे असं म्हणायला हरकत नाही आपण आणि एक मेन मुद्दा की लोकांना मेडिकल फील्ड ह्याची व्हॅल्यू नव्हती नव्हती म्हणण्यापेक्षा आहे असं नाही की काहीच नाही बट त्यानंतर मेड प्रत्येकाला हायजिन किती महत्वाचं आहे हे समजलं हायजिनिक राहणे लाईफमध्ये हे कित्ती इम्पॉर्टन्स आहे त्याला किती प्रायोरिटी दिली पाहिजे हे लोकांना कळालं आणि हे सगळ्याच जास्त महत्वाचं होतं असं मला तरी वाटतं आणि ज्या आता हं काही गोष्टी अशा आहेत ज्या प्राउड फीलिंगसुद्धा आहेत आता बघा ना आपल्या भारताने जी लस बनवली ती अक्ख्या जगात प्रसिद्ध झाली म्हणजे लाईक प्रत्येक प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या पर्यायाने ट्राय करत होत्या कोणी पण मला असं वाटते की सगळ्यात जास्त हाल त्या लोकांचे झाले जे लोकं रस्त्यावर झोपतात ज्यांना घरं नाही आहेत जे रोजगार वरतीच जगतात कारण रोजगारच बंद होता तुम्ही घरातून बाहेरच पडू शकत नाही तर त्या फेज ती फेज खूप जास्त कठीणही होती लोकांसाठी आणि पण असं नाही लोकांनी मदतही केली कोव्हीडमध्ये खूप सारी लोकं होती ज्यांनी अन्नदान सेंटर्स लावले ज्यांनी लोकांना दान दिलं अन्नदान दिलं कपडे दिले खूप काही गोष्टी दिल्या त्यामुळे लोकांचा कोणाकोणाचा हात जितका पुढे आला त्यावेळ तेवढाच कोणाकोणाचा हात मागेही गेला असं म्हणायलाही हरकत नाही आहे आपल्याला म्हणून मला असं वाटतं आहे की खूप जास्त शिकवून जाणारा फेज होता तो मला तरी माझ्या लाईफमध्ये मला त्या फेजमध्ये ह्युमन व्हॅल्यू कळली रहानसहान कळलं आणि बेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ इज मी खूप साऱ्या गोष्टी बनवून खाल्ल्या त्यावेळेस खूप खूप खाल्लं आहे मी मेन म्हणजे खूप खाल्लं आहे घरात बसायचं रेसिपीज बघायच्या आणि खायच्या खूप साऱ्या रेसिपीज ट्राय केल्या कुकींगची माझी रुची अजून वाढली अहा अँपसोल्युटली आय अम बेकर बट स्टिल अजून गोष्टी मला शिकायला मिळाल्या खूप साऱ्या आपली माणसं किती महत्वाची आहेत हे शिकायला मिळालं घरात जर तुम्ही एकजुटीने रहाल तर तुमची युनिटीची पावर तुम्हाला समजली हायजिन समजलं अशा खूप गोष्टी आहेत कोव्हीडवरती बोलण्यासारख्या ज्या कोव्हीडमध्ये संपणारच नाहीत आपण कितीही बोललो तरी खूप आहेत पण कोव्हीड मला असं वाटतं की नीड आपली जास्त आहे मेडिकल फील्डमध्ये आपली नीड जास्त आहे लाईक लसीकरण म्हणा किंवा म त्याच्या फार्मास्युटिकल कंपनीज म्हणा तिथे वर्किंगसाठी पीपल्स वाढवायला हवेत जॉब सिक्युरिटी द्यायला हवी आणि आत्ताच्या युथला कसं आहे की गव्हर्मेंट जॉब अशी काही नाही आम्हाला फक्त जॉब हवं आणि स्पेशली कोव्हीड नंतर तर खूप गोष्टी चेंज झाल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाला फक्त आता एक जॉब हवा आहे फक्त जॉब हवा आहे ज्या तुमच्या बेसिक नीड्स कम्प्लिट करून मॅनर्स आणि एथिक्स तर आपण शिकलोच आहेत कोव्हीडमध्ये असं मला वाटतं